हां बोला काही तर नाही हो या ना आहे ना नागपूरमध्ये आहे चांगलं अंबाझरी तलाव आहे रमन विज्ञान केंद्र आहे पाहण्यासारखं आता मेट्रो महाराज बाग आहे

हो या ना उद्या उद्या या हो आहे ना हो पाहण्यासारखं खूप काही आहे ना आहे आपण बसेसची व्यवस्था वगैरे आपण जाऊ ना फिऊ येऊ फिरून महाराज बागला फिरण्यासारखं आहे पाहण्यासारखं आहे दीक्षाभूमी आहे हो हो एक दिवस पूर्ण हो पूर्ण एक दिवसातही होणार नाही पण आपण एक दिवस फिरू डब्बा पार्टी क करू आणि एका दिवसात लवकर निघू आपण घरून आणि एक एक दिवसात फि फिरून येऊ हो हो हो या मग उद्याला ठीक आहे